माझ्या घरी छान आम्ही झाडं लावलेले आहे झाडांना पण फुलं वगैरे लागलेले आहे पण कसं हे हवामान असं आहे आभाळ असल्याच्याने कधी ऊन येते असं रोगीष्ट ऊन आहे रोगिष्ट हवा आहे हवामान आहे ना तर झाडांना खूप म्हणजे असं हे झालेलं आहे झाडांना फुलं लागलेले आहे ते फुलं पण बेकार झालेले आहे पूर्ण असे चिमले चिमले आणि वेल लावलेला आहे मी याचा वेल वालाचा वेल आहे पोपटीचा वेल आहे तुरीच्या शेंगा वगैरे सगळं लावलेलं आहे ना घरी पण लावलं माझ्या घरी खूप जागा आहे मी घरी लावलेला आहे पण त्याच्यावर खूप रोग आला आहे तर त्या रोगामुळे हे ना असा कोळसा पडल्यासारख काळ्या काळ्या आल्या पूर्ण तुरी पण अशा पूर्ण बेकार झालेल्या आहे तुरीचं झाडं वगैरे आणि वेलाला पण खूप शेंगा लागलेल्या होत्या पण ते कीड कसल्या अळी असल्याच्याने खूप अळीनं खाऊन टाकलेले आहे आणि ह्या असं हवामान असल्याच्याने आता आभाळच आहे ना तर आभाळानं पुन्हा जास्त झालेलं आहे असं पूर्ण माझ्या तुरीचं वालाचं सगळं नुकसान झालेलं आहे त्याला कसं करावं लागते आहे आता ह्या आभाळाच्याने आम्हाला फवारणी करावं लागते ते फवारणी केली की ते व्यवस्थित येऊन जाते पण कमी जास्त होऊन जाते तेवढं येत नाही जसं पाहिजेन तसं येत नाही पण थोडं काही मिळून जाते आपल्या अर्ध्यातला अर्धा भाग खायला मिळत असते तर ते असं हवामानाच्याने असं होत असते